फक्त कलाकारासाठीच नाही मला तर असं वाटतं प्रत्येकासाठी वॉईस मॉडुलेशन महत्त्वाचं असतं आता आपण दोखी जणी बोलतो आहोत तर बोलताना आवाजात आवश्यक ते चढ उतार हे यायलाच हवे आहेत हो की नाही समजा मी तुझ्याशी अगदी अशीच बोलायला लागले तर तुला ते ऐकावंसं वाटेल का नाही ना प्लेत म्हणजे उच्चार हे पण महत्त्वाचे आहेत आवाजातले चढ उतार तुम्ही किती जोराने किंवा किती हळू बोलता ते महत्त्वाचे आता मी तुझ्याशी समजा मला तुझ्या कानात काहीतरी सांगायचं आहे कुजबुजते आहे मी तर तेव्हा मला असं बोलावं लागेल ना हो की नाही हं तेव्हा मला मोठं बोलून मोठ्याने बोलून चालणार नाही ईवन आपण बघतो की विक्रेते जे असतात बऱ्याचदा ते सुद्धा त्यांच्या आवाजाचा उपयोग त्यांचा माल खपावा म्हणून करत असतात हो की नाही आपण सका सकाळी बऱ्याचदा असे आवाज ऐकतो कलईवाला कलईवाला हो की नाही आणि दो का चार दो का चार दो का चार करून बरेच जण फुटपाथवर त्यांचा माल विकत असतात आणि हे आपलं त्यांच्याकडे लक्ष का जातं तर या वॉईस मॉड्युलेशनमुळे हो की नाही तर वॉईस मॉड्युलेशन काय फक्त कला हां कलाकारांसाठी जे आवाजाच्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्यासाठी तर ते महत्त्वाचंच आहेच पण रोजच्या जीवनात सुद्धा वॉईस मॉड्युलेशन हे खूप महत्त्वाचं आहे आता आपण खरं हे मराठी चा प्रसार प्रचार व्हावा यासाठी आपण हे करतो आहे पण मॉडुलेशनला जर असा शब्द शोधायचा झाला तर मला वाटतं आवाजातला बदलाव असा आपल्याला प शब्द म्हणता येईल मॉडिलेशन हा प्रचलित असा इंग्रजी शब्द आहे पण वॉइस मॉड्युलेशनला मराठीतील चढ उतार किंवा मराठीतील आवाजाचा बदलाव असं आपण त्याला म्हणू शकतो बरं आता जे आपण व्यावसायिक दृष्ट्या स्वतःचा आवाज जे वापरतात त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करावं लागतं मग आता कधी त्यांना लहान मुलांना समजा गोष्टी सांगायच्या असतील तर त्या वेळेला मोठ्यांशी आपण जसं बोलतो तसंच लहान मुलांशी बोलून चालणार नाही हो की नाही आणि परत ती लहान मुलं कुठल्या वयोगटाची समोर आहेत हेही लक्षात घ्यावं लागतं अगदी लहान मुलं असतील तर त्याच्याबरोबर आपल्याला चेहऱ्यावर साभिनय त्यांना सांगावं लागतं आणि जसं जसं मुलांचं वय वाढत राहत जातं तसेच हे आपलं हे अभिनय जो असतो तो कमी करून आवाजामध्ये जास्त तेवढी तीव्रता किंवा इंटेन्सिटी जी असते ती आणायची असते बातम्या आपण देतो तेव्हा एक वेगळा आवाज असतो काहीसा स्थितप्रज्ञ आणि काहीसा थोडासा भावभावनांनी युक्त अर्थात मी आताच्या ज्या ओ टी पीमवर किंवा वेगवेगळ्या वाहिन्यांवर ज्या बातम्या दाखवतात त्याच्याबद्दल बोलत नाही आहे पण आपण एक प्रमाणम् ज्या बातमी ऐकायची आपल्याला सवय आहे त्या जे ज्या ऐकतो त्या कशा असाव्यात तर त्याच्यामध्येच तुमचा आवाज पण संयमित असावा उच्चारांचं विचार करायला हवा त्याच्यामध्ये ष आणि श हे वेगळे आहेत हे समजून घ्यावं न आणि ण हे वेगळे आहेत हे समजून घ्यावं अशी एक सर्वसाधारण मराठी माणसाची जो खरा मराठी आहे त्याची अपेक्षा असते तर हे भान जे आहे ते राखायला हवं असं मला वाटतं आणि जेव्हा तुम्ही स्टेजवर काम करत असता रंगमंचावर काम करत असता तेव्हा व्हॉईस मॉड्युलेशन कसं करायचं हे एवढ्या दोन मिनटात सांगणं शक्य नाही आहे आणि तो एक अनुभवाचाच भाग असतो की शेव शेवटच्या खुर्चीवर बसलेला जो प्रेक्षक आहे त्याच्यापर्यंत आपला आवाज जाणं महत्त्वाचे आहे आणि मला असं वाटतं की हल्ली जी नवीन तंत्र आहेत विशेषता माईकचा वापर हा सुद्धा प्रभावीपणे करणं ते तंत्र शिकून घेणं सुद्धा आवश्यक आ आहे कारण बऱ्याचदा असं होतं की कलाकार उत्तम असतो पण हे तंत्र संभाळणं त्याला न जमल्यामुळे त्याचा जो कार्यक्रम आहे तो पडतो असंही बऱ्याचदा होतं त्यामुळे हे तंत्र शिकून घेणं सुद्धा आवश्यक आहे आता वॉईस मॉड्युलेशनबद्दल इतकं काही बोलता येईल पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे तर आपण परत कधी तरी नक्की भेटून अगदी विस्ताराने हा विषय नक्की बोलूया मला आवडेल खूप